आणि रेतीच्या रस्त्याचा आणखी एक असा फायदा असतो की कितीही पाऊस झाला तरी त्या पावसाचं पाणी त्यामध्ये मुरतं त्याचा चिखल न झाल्यामुळे त्यातून घसरण्याची घसरून पडण्याची हातपाय मोडण्याची कसलीही शक्यता राहत नाही किंवा कसलीही शंका राहत नाही देन रेताट जो रस्ता असतो त्या रेतीचे कण रेतीचे कण जास्त आजूबाजूला सरकतही नाही जरी सरकले तरी तो रस्ता मोठा होतो रुंद होतो जरी लांबी जरी तो रस्त्या उंचीने कमी झाला तरी लांबीने तो आपल्याला जास्तच मिळतो देन हा रेतीचा जो रस्ता आहे तो साधारणपणे एक चार ते पाच किलोमीटर जरी असेल किंवा साधारणपणे एक ते दोन किलोमीटर जरी असेल तरी त्यावरून आपन वॉकिंगसुद्धा करू शकतो त्यामधून चालल्यामुळे आपल्या पायाला जर खडे टोचले बिनचपलीचं जर आपण चाललो तर आपल्या पायाला जर खडे टोचले तर रक्ताभिसरण आपल्या शहरातलं रक्ताभिसरण हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपल्याला हट विषय असणारे प्रॉब्लेम हे कमी येऊ शकतात जसं की ब्लड प्रेशर असेल ते कंट्रोलमध्ये येण्यास हा रस्ता महत्त्वाचा ठरू शकतो